मला कॅब पाहिजे होती त्याच्याबद्दल थोडी माहिती हवी होती

नागपूर ते वर्धा नागपूर ते वर्धा जायचं आहे चार मित्र आहे आम्ही त्यांना घेऊन जायचं आहे तर कसं काय राहील किती किलोमीटरच्या हिशेबाने राहील ते सांगा तीन हजार पूर्ण चार मित्र त्याच्यामध्ये हां हां अच्छा टोलनाका आमच्याकडे राहील तर तीन हजार रुपयापेक्षा काही कमी नाही होऊ शकणार किलोमीटरच्या हिशेबाने आणि घ्या ना हो हो ते तं आहेच तर टोलनाका आम्ही काढू पण त्याच्या थोडं तीन हजार रुपयामध्ये थोडं कमी करा मग जेणेकरून आम्हाला जाणं येणं व्यवस्थित होईल अच्छा अच्छा अच्छा ठीक आहे ना ठीक आहे ना तर मग तसं तुम्हाला कॉल करून कळवतो आम्ही कधी जायचं आहे काय जायचं आहे है ना हो तसं तुमचा हाच नंबर आहे ना तुमचं राहणं कुठे आहे तर नाही का तर ठीक आहे न मग तिथे आम्ही आल्यानंतर तुम्हाला भेटतो परस्पर आणि ग बोलतो त्याच्याबद्दल मग तिकडे जर समोर जर जायचं असलं हो वर्धेच्या समोर पण तर त्याचे चार्जेस वगैरे कसे राहील काय राहील ते सांगा ठीक आहे हो हो हो हो हो ठीक आहे ना ठीक आहे येतो आहे मग आम्ही आणि मग भेटतो तुम्हाला है ना हो हो ठीक आहे ठीक आहे हो